माझा आवडता खेळडू ऋतुराज गायकवाड आहे त्याची चिकाटी फिटनेस आणि मैदानावरची ऊर्जा मला खूप प्रेरणा देते जो जसं प्रत्येक सामन्यात शंभर टक्के देतो ते बघून वाटतं की आपल्यालाही आपल्या कामात तितकंच मन द्यावं लाग द्यावं लागेल जर मी त्याला भेटलो तर मी विचारेन की एवढ्या तणावाखाली तो स्वतःला कसं शांत ठेवतो आणि त्याची रोजची ट्रेनिंग आणि डाएटचं रुटीन काय आहे त्यासा त्याच्यासारखं बनायचं हीच तर खाऱ्या खेळाडूची स्वप्नं असतात